तुम्ही चित्र काढायची जर सुरुवात करत असाल आणि त्याचं जर कौशल्य तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्ही कायम चित्र काढत राहा वेगवेगळी प्रदर्शनं बघत राहा किंवा वस्तूचित्र निसर्गचित्र ऑब्जेक्ट ड्रॉईंग त्याच्यानंतर वेगवेगळे कलर्स कसं कॉम्बिनेशन वापरले आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करत रहा आणि प्रॅक्टिस कायम करत रहा चुकलं तरी चालेल व्यक्तिचित्र कसं असतं हे सर्व बघून बघून तुम्ही काढा आणि मॅक्झिमम प्रदर्शनं बघा एखादा माणूस कसं चित्र काढतो पोट्रेट कसं बनवतो वस्तूचित्र कसं करतो हे सर्व बघा युनो प्रॅक्टिस मेक मेक्स यू परफेक्ट